कागद आणि शाईचा शोध लागण्यापूर्वी लेखन कसं केलं जात असे हा विचार खरं तर इतिहासकारांनी केला पाहिजे म्हणजे मराठीच्या अभ्यासकांनी तर नक्कीच केला पाहिजे पण हा प्रश्न किंवा त्याचं शोध घेणं हे काम मला वाटतं इतिहासकारांचं आहे पण जे माझ्या वाचनात आलं किंवा जी माहिती मला आहे त्यावरून असं वाटतं मला की कागद आणि शाईचा शोध लागण्यापूर्वी लोकं लिहीत होते म्हणजे ते कोरून लिहित होते दगडावरती दगडावरती किंवा दगडांनी भिंतीवरती कोरून लिहायचे पण त्याच्यासुद्धा आधी मला असं वाटतं की चित्रातून लोक व्यक्त होत होते म्हणजे त्यांना काय बोलायचं आहे हे ते चित्र काढून दाखवायचे आणि ही चित्रंसुद्धा भिंतीवरच असायची किंवा मला वाटतं कोकणत जी कातळशिल्पं आपण बघतो त्याचा काहीतरी तसा संबंध असू शकेल असं मला वाटतं खात्री मला नाही किंवा त्या विषयीचा माझा अभ्यासही नाही पण असं मला वाटतं किंवा जी आपण आता जुन्या ज्या केव्ज आहेत किंवा लेणी लेणी आपण म्हणतो तर त्यामध्ये आपल्याला जी चित्रं दिसतात त्यातून हे लोकं व्यक्त होतात व व्यक्त व्हायचे किंवा जे वारली पेंटिंग हा आदिवासींचा प्रकार आहे तर ती लोक त्या तऱ्हेनी व्यक्त व्हायची असं मला वाटतं जर आपण विचार केला असा की भाषाच नव्हती त्यावेळेला लोक कसे व्यक्त होत असतील तर खुणा होत्या चित्रं होती वेगवेगळे आवाज काढून ते एकमेकाला दाखवत असतीलही असं नक्कीच मला वाटतं तर कागद आणि शाईचा शोध हा लागण्यापूर्वी लेखन असं केलं जात होतं असं मला वाटतं